पारंपरिक पद्धतीने कागदावर पेनने लिहिणं हेच मला अतिशय आवडतं लॅपटॉप किंवा मोबाईलवर टाईप करताना अनेक अडचणी येतात तंत्रज्ञानाच्या बरोबरीने आपण जायला पाहिजे त्याचा वापर करायला पाहिजे हे जितकं मान्य आहे तेवढंच पारंपरिकपणे आपण कागदावर लिहायला पाहिजे त्यासाठी आपल्या स्नायूंचा खूप चांगला उपयोग होतो आणि त्याला खूप चांगला व्यायाम होतो असं मला वाटतं स्वतःला आणि आपल्या डोळ्यांवर खूप ताण येतो जेव्हा आपण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर टाईप करत असतो सातत्याने आपल्याला प्रकाश जो डोळ्यांवर येतो त्याचा खूप त्रास आपल्याला होतो त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत असतात जाणवायला लागलेले आहेत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कागद आणि पेन चा वापर आपण लिहिताना जेव्हा करत असतो तेव्हा आपलं बुद्धी आणि मन एका वेगळ्या पातळीवर गेलेलं असतं आपल्या विचारांची दिशा जी असते ती खूप चांगल्या पद्धतीची असते किंवा जास्त चांगल्या पद्धतीने आपण उच्च दर्जाचा विचार करू शकत असतो आणि याच्यामध्ये जर आपण सराव ठेवला रोजच्या रोज काही ठराविक गोष्टी आपण लिहिल्या तर आपली बुद्धी पण तल्लख राहते योग्य पद्धतीने विचार करण्याची आपली पात्रता निर्माण होते आपलं लिखाण जास्तीत जास्त चांगलं होतं आपला शब्दसंग्रह वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं विचार करण्याची आपली कुवत जी आहे विचार करण्याची पद्धती जी आहे आपली तौलनिक बुद्धी जी म्हणतो आपण तुलनात्मक विचार करण्याची बुद्धी ती विचार करण्याची प्रक्रिया दोन्ही बाजूने आपण विचार करू शकतो साधकबाधक विचार करण्याची आपली क्षमता वाढते असं मला कायम वाटतं आणि मोबाईलवर टाईप करताना तंत्रज्ञानाबरोबर आपण जायला पाहिजे हे मान्य आहे पण थोडंसं या वेगवान काळामध्ये थोडासा वेळ देऊन शांतपणे आपण जर काही गोष्टी केल्या तर त्या आपल्या नक्कीच फायद्याच्या आहेत अलीकडच्या वर्षात लेखन बदललं आहे का तर जरूर बदललेलं आहे लेखनाच्या पद्धती बदललेल्या आहेत पण खूप वेगाने धावताना आपल्याला कुठंतरी शांतपणे बसून काहीतरी एखादी क्रिया करण्याची जी आवश्यकता असते आपल्याला मानसिक शांततेची जी आवश्यकता असते ती आपल्याला पेनने कागदावर लिहिण्यामध्ये शंभर टक्के मिळू शकते आणि त्याचा खूप चांगला फायदा होतो असं मला नक्की वाटतं